हो मी शाळेत असताना खूप सारे ग्रीटिंग कार्ड बनवले आहेत शाळेत असताना वाढदिवस हा प्रमुख आणि एक्साइटमेंटवाला विषय असतो आणि त्यामुळे शाळेत कोणाचे वाढदिवस असले की मी ग्रिटिंग कार्ड बनवत असे माझ्या मित्रमैत्रिणींना मी ग्रिटिंग कार्ड बनवून देत असे माझ्या देखील वाढदिवसाला ग्रीटिंग कार्ड मिळाले आहेत तसेच मला वेगवेगळ्या प्रकारचे फुलं कागदाचे बनवता येतात कागदापासून वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवता येतात आणि त्या मला आवडतात